ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भरपूर गोष्टींना तोंड द्यावे लागते कारण की जे हवामान असतं ग्रामीण भागातील ते चांगलं नसतं पूर्णत प्रदूषण किंवा आपल्या आत्ताच्या कंडिशनमध्ये आपला पाऊस कधीही पडतो कधीही पाऊस येतो कधीही ते पिकं खराब क होऊन जाता आणि अजून तर म्हणजे शेतीसाठी पुरेसं पाणीही नसतं उन्हाळ्यात तर आ उन्हाळ्यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाण्याचं खूप टंचाई भासते त्यांना त्यांच्या शेतीसाठी पुरेसं पाणी नसतं म्हणून त्यांना त्यांची शेती तशीच ठेवावी लागते किंवा पिकं लावून देखील त्यांना पाण्यामुळे ते पिकं सोडून द्यावे लागतात अशा अनेक प्रकारच्या लहान मोठे अडचणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना येता किंवा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अजून असाही एक अशाही एका गोष्टीला तोंड द्यावे लागते की कारण की ग्रामीण भागातील काही काही शेतकऱ्यांना माहीत नसते की शेती एक्झॅक्टली कशी करायची किंवा कोणत्या प्रकारे शेती करायची शेतीसाठी कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे हे त्यांना योग्य प्रमाणात माहीत नाही राहत म्हणूनही काही शेतकऱ्यांना भरपूर काही गोष्टींना तोंड द्यावे लागते आणि काही काही लोकांना साधनं नसतात किंवा ते शेतीसाठी लागणारे हत्यारं वगैरे नसतात म्हणून म्हणूनही त्यांच्या शेतीमध्ये भरपूर काही अडचणी येता ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भरपूर काही सहन करावं लागतं त्याच्यात वातावरणही असं असतं त्यामुळे त्यांना वातावरणामुळेही अनेक गोष्टी काही सहन करावा लागता वातावरण खराब झाल्याने सपोज आता द्राक्षाचं जर पीक असेल तर जास्त थंडी पडण्याने किंवा पाऊस आल्याने द्राक्षाचं पीकही खराब होतं अशा अनेक वेगवेगळ्या पिकांचंही हे असतं की पाऊस आल्याने खराब होतं किंवा हवामान चांगलं नसलं की ते पिकं खराब होतात